आमच्या परिसरात म्हणजे आमच्या कॉलनीमध्ये सर्व धर्माचे कार्यक्रम साजरे केल्या जातात जसं की महाराष्ट्रियन एस सीवाल्यांचे आणि मुसलमान त्यांचेपण कार्यक्रम साजरे केले जातात आणि सर्व मिळून ते कार्यक्रम साजरे करतात जसं आधी पैसे कलेक्ट करतात त्यानंतर प्रोग्राम ठेवतात जेवणाची व्यवस्था असते आणि गणेश उत्सव असते गणेश उत्सवामध्ये दहा दिवस असतो त्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम ठेवल्या जातात रांगोळी असते त्यामध्ये रांगोळी कॉम्पिटिशण असते डान्स कॉम्पिटिशन असते त्यामध्ये अजून कॉम्पिटिशन असतात जसे की एखादी ॲक्टिंग करून दाखवण्याचे कॉम्पटिशन असते ते झाल्याच्या नंतर बक्षीस वितरणाचा प्रोग्राम असतो त्यामध्ये ज्यांचा पहिला नंबर आला त्यांना पहिला दुसरा आणि तिसरा असे बक्षीस मिळतात आणि न त्यानंतर त्यांना स्वयंभोजाचा एक प्रोग्राम असतो त्यामध्ये जेवण असतं आणि सगळ्यांना जेवणं जेवण मिळतं त्यामधे सर्व असा डी जेचा प्रोग्राम असतो म्हणजे एखादं बॉक्स असतो त्याला स्टार्ट करतात आणि हे सर्वजण डान्स करतात आणि नंतर गणपती विसर्जनाचा प्रोग्राम असतो गणपतीला निरोप देण्याचा कार्यक्रम असतो एखाद्या नदीवर जाऊन गणपती विसर्जनाचा आधी आरती होते आणि गणपती विसर्जन होते दर दिवशी नवीन नवीन पदार्थ खायला मिळतात प्रसादाच्या रूपात दर दिवस नवीन नवीन घरांमधून वेगवेगळा पदार्थ खायला मिळतो जसं आज ह्यांच्या घरची आरती तर उद्या दुसऱ्यांच्या घरती आरती असं गणेश उत्सवामधे खूप मजा येते आणि खूप छान प्रकारे साजरा केला जातो आणि सर्व धर्म एक समान अशा प्रकारचे वागूनच ते सर्व प्रोग्राम साजरे केले जातात